मी मागे फ्लिपकार्टवरून एक लॅपटॉप बोलावला होता अजून तो लो प्राईजमध्ये एकदम छान लॅपटॉप मला मिळालेला आहे असूस कंपनीचं लॅपटॉप आहे आणि त्याचा प्रोसेसर एवढा फास्ट आहे की तो मी सगळ्यांना सजेस्ट करेन अजून त्याचा कॅमेरा फीचर बॅटरी एकदम छान आहे अँड तो मला चाळीस हजारात एवढा परवडलेला आहे की मी तो माझ्या मित्रांनासुद्धा सांगितलंय अजून फ्लिपकार्ट कंपनीला मी त्याचा फीडबॅक पाठवलेला आहे की तो लॅपटॉप छान आहे म्हणून अजून त्याचं बॅटरी पण पुष्कळ छान छान आहे की मी आपल्या कामात मला बिलकुल प्रॉब्लेम नाही होत त्याच्यामध्ये आता